बोला ना सर

अच्छा

ठीक आहे ना आणखी हा ठीक आहे ना सर

ठीक आहे ठीक आहे आणखी काही नाही ठीक आहे आमची सुरक्षा होऊन राहिली

काही नाही तुम्ही चांगला धरून राहिले गव्हर्मेंट पण सर तुमचा दवाखाना कुठं आहे

हा ठीक आहे ना हा ठीक हो ठीक आहे समजलो मी माझं नाव तन्मय विजयराव झाडे आहे मी येईन तुम्हाला तुम्ही जर यवतमाळ कधी आले तर भेटायला ठीक आहे मग या शनिवारी आपली भेट पक्की